हां तुम्ही रुचिता हँडक्रफमधनं बोलत आहेत का मला ना तुमच्यामध्ये कं तुमच्याकडे प्रॉडक्ट्स आहेत ना त्याच्याबद्दल मला माहिती हवी होती म्हणजे नाव ऐकलंच आहे की मग तुमच्याकडे चांगले चांगले प्रॉडक्ट्स आहेत तर मला त्याच्याबद्दल काही माहिती मिळेल का ओके तसं मला कसं डेकोरेशनसाठी स्पेशली पाहिजे म्हणजे घरात डेकोरेशन करायचे आहेत ना त्याच्यासाठी हवं आहे तो म्हणजे तुमच्याकडे काय काय आहे जे मला मला पण रिजनेबल प्राईजमध्ये पडले तर बेस्ट आहे

के ओके बरं ठीक आहे चालेल त्यांची प्राईज रेंज काय आहे म्हणजे समजू शकेल का के म्हणजे तुम्ही जे उशां उशा वगैरे म्हणत आहेत म्हणजे ते हँडक्राफ्ट केले आहेत म्हणजे शिवलेले आहेत का म्हणजे स्वतः विणलेले आहेत का ते नाही तसं मला विणकामवालेच हवे आहेत म्हणजे थोडंसं विणलेले कशा गोष्टी जरासं म्हणजे उठून दिसतात ना त्यामुळे म्हणजे विणकाम केलेलं आहे का ते तुमच्याकडे ओके म्हणजे मशीन वर्क तर नाही आहे ना हँडवर्कच आहे ना सगळं ओके चालेल म्हणजे प्राईज म्हणजे कळेल का किती आहे करून जे स्पेशली तोरणची एक तोरण मला तोरण घ्यायचं आहे कवर घ्यायचे आहेत उशांचे मला एक पांच

अच्छा हां ठीक आहे ओके ओके ठीक आहे चालेल आणि उशांची काय रेंज आहे उशांच्या कवरची नाही नाही तुम्ही बोलले ना उशा पण सेम स्पिकं उशा पण आहेत तुमच्याकडे म्हणजे त्याची काय रेंज आहे ती काय प्राय म्हणजे प्राईज किमतीत तुम्ही विकता ते सुरवात ओके चालेल चालेल पण तरी पण काय म्हणजेच किंम् तरी पण किंमत काय असेल मला कळू शकेल का अच्छा ठीक आहे चालेल सर हे बघा मला काही ऑर्डर्स द्यायच्या आहेत पण त्यासाठी ह्या तुमचा सेम वॉट्सअॅपचा नंबर आहे का की दुसरा कुठला आहे हो हो बल्कमध्ये पाहिजे त्यासाठीच मग म्हणजे मला तुम्ही जर प्राईज वगैरे किमती वगैरे त्याच्या काय काय आहेत मला सेंड केलं असतं तर मग म्हणजे कसं हो हो चालेल ते पण आहे पण एकदा मला एकदा बघू द्या म्हणजे तुमची फोटोज वगैरे पाठवा मला एकदा कळू द्या म्हणजे कसं कं कसं आहे म्हणजे त्यानंतर मग मी विकत घेईल ना सर म्हणजे कसं मला घ्यायचंच आहे तर तुमचं नाव पण ऐकलेलं आहे हो म्हणून त्याच्यासाठीच माझं चाललं आहे हो हो चालेल का नाही हो ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल आपण बोलू त्याबद्दल प्राईजबद्दल फक्त मला काही डिटेल्स वगैरे आहेत ना मला पाठवा तसं मी तुम्हाला सांगते कारण की मला घ्यायचंच आहे तुमचं नाव पण ऐकलं आहे त्याच्यानुसार मला घ्यायचंच आहे हो हो हाच व्हॉट्सअॅपचा नंबर आहे मला व्हॉट्सअॅप करा ओके चालेल चालेल वेलकम सर